आत्ताच्या आता महाराष्ट्र शा महाराष्ट्रांच्या शाळांमध्ये मुलांना वारली पेंटिंग शिकवली जाते आहे वेगवेगळे न पेंटिंग्स अशा की कलर मिक्सिंग असेल फेस स्केचिंग असेल नंतरनी कॅनव्हास पेंटिंग असेल नॅचरल पेंटिंग असेल नेचर पेंटिंग असेल एखाद्या साहित्याचे चित्रांचे पेंटिंग असेल असे विविध प्रकारचे पेंटिंग्स शिकवले जात आहेत आम्ही विद्यार्थी असताना सर्वात जास्त चित्रकला असायची चित्रकलेमध्येच एक एक भाग असायचे की ज्यामुळे त्या गोष्टी ते त्या चि चित्र चित्रकलेचे जे शिक्षक असायचे तेच शिकवायचे चित्र काढून त्याला कलर कसं भरायचा पण आत्ता विविध पूर्ण पेंटिंग्स चित्रकलेपेक्षा पासून पेंटिंग करणं पूर्ण रंग भरणे हे आता ही वेगळी प्रक्रिया झालेली आहेत वेगवेगळे स्पर्धा आता आयोजित केले जातात जे तेव्हा आमच्या काळात क केले जायचे नाही आणि आता कसे इंटरमिडिएट याच्या ए वेगवेगळ्या एक्झाम लेवल सुरू झालेल्या आहेत की मुलांना ते शिकून त्या एक्झाम्स देऊन त्यांच्याकडे त्याचे ते सर्टिफिकेट मिळू शकतात ते आमच्या काळी नसायचे एक आवड म्हणून स छंद म्हणून जोपासले जायचे तशाप्रकारे ते शिकवले जायचे